रत्नागिरी जिल्हा हा अनेक उल्लेखनीय ठिकाणांनी खूप समृद्ध आहे त्याच्यामध्ये अनेक आकर्षणाची वेगवेगळी ठिकाणं आहेत त्यात पहिलं ठिकाण म्हणजे पांढरा समुद्र त्याला आरेवारे बीच असे अनेक अनेक असे अनेक आहेत त्याच्यामध्ये आपले समुद्र खूप स्वच्छ आणि सुंदर आहेत आणि अनेक प्रकारचे शिंपल्या शंख ह्या नी समृद्ध आहेत आणि पाणी पण खूप स्वच्छ आणि नितळ आहे आणि दुसरं दशावतार हे पण आपल्या कोकण रत्नागिरी कोकणातील खूप म महत्त्वाचे आणि सुंदर असं लोकप्रिय फोक डान्स आहे त्याच्यामध्ये दशावतारीमध्ये अनेक पात्रं असतात जे जे आपली संस्कृती आपल्याला दाखवून देतात टिळक आळी म्युझियम हे पण एक म्युझियम आहे ज्याच्यामध्ये सावरकर स्वात अपलं टिळक लोकमान्य टिळकांनी लोकमान्य टिळकांचं जन्मस्थान पण आहे तिथे आणि असे अजून ठिकाणं आहेत जसे की भाटे बीच तिथे तो पण अत्यंत लोकप्रिय असं समुद्र आहे आणि वाईट हाऊज आहे लाईट हाऊज आहे जिथे जिथे जे आणि जे एक पर्यटन स्थळ आहे परत गणपतीपुळे आहे आणि अशी अज अजून अनेक ठिकाणं आहेत जी आपल्या रत्नागिरीची शोभा वाढवतात